कुठे आहेस तू काय करायलंय हो का काही सुट्ट्यांमध्ये बाहेर गेली नाहीस का फिरायला तुला तेच विचारण्यासाठी कॉल केला की मी पण आज फ्री आहे टाईम आहे माझ्याकडे पण तर जाऊ आपण फिरायला काही आहे फिरण्यासारखं काही फिरायला

आहे का कोणता लागलेला नवीन

मला चालेल आता तसं पण घरी बोर असून राहिलं त मराठी मूवी तुझ्यासोबत येते बघायला तू माहिती काढ आपण जाऊ ना बघायला मराठीमध्ये कोण आवडतं म्हणजे कोणत्या अभिनेत्याचे चित्रपट आवडतात तुला बघायला हो का हां नाही म्हणजे नाव ऐकून आहे मी त्यांचे एवढे काय मुव्हीस बघण्यात आलेले नाही माझ्या आणि तसं पण म्हणजे एक दोन वेळेस मी त्यांना टीवीवर बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला आवडलं म्हणजे बघितलं त्यावेळेस त्यांचं एक्टिंग मला भरपूर आवड

म असं कर ना तू मला एकदा नेटवरून चेक कर तू आणि मला सांग असेल थोडी म्हणजे असेल मूवीचं काही थेठरला तर मग आपण बघू मग जायला हो आवडेल ना बाहेर फिरायला तरी जाऊ मग

चालेल चालेल मग आपल्या मैत्रिणींना आणि त्या जर येणार असतील तर मग आपल्याला कंपनी मिळून जाते हां लवकर कॉल करशील पण वेळेवरती कॉल नको हां बाय